आजकाल आरोग्यसेवांसाठी भरपूर लांब प्रतीक्षा कालावधी काढावा लागतो त्याचे कारण असे आहे किंवा त्याला किंबहुना त्याची हाताळण्याची प्रक्रिया आपल्या राज्यात अशी आहे की आपल्याला त्या व्यक्तीच्या किंवा त्या व्यक्तीच्या आजारावर ते ठरते की तो त्याचा आजार किती गंभीर आहे मग त्याला पहिले प्राधान्य आपण त्या अनुषंगाने देऊ शकतो आणि ज्या व्यक्तीला जास्त तो आजारी असेल त्याला आपण देऊ शकतो आणि ज्या व्यक्तीस आपण कमी आजारी असे हे करतो त्यांना आपण उशिरा प्राधान्य देऊ शकतो ह्या ह्या संदर्भात आपण ते जे हाताळण्याचे तंत्रज्ञान असे आहेत की आपण त्यांचे ऑनलाईनरित्या अपॉइंटमेंट फिक्स करू शकतोच अशा जे कमी ज्यांचा आजार असतो म्हणजे त्यांना ओ पी डी जनरल ओ पी डीमध्ये आपण त्यांना बोलवू शकतो किंवा ज्यांची कोणाची जास्त ॲक्सिडेंट केसेस असतात त्यांना आपण युज्युअली कॅज्युअल्टी केसेसमध्ये आपण खाली म्हणजे आपण घेऊन जातोच त्यांना कॅज्युअल्टीमध्ये कॅज्युअलिटीमध्ये आपण त्यांना लगेच विदाउट फिल्लिंग ॲप्लिकेशन न भरता अर्ज न भरता सर्व प्रोसिजर पहिला ट्रीटमेंट देण्याचा विचार करतो हे एक तंत्रज्ञान झालं आणि त्यानंतर आपण जे जनरल ओ पे डीमध्ये असतात त्यांना अपॉइंटमेंटरित्या ऑनलाईनरित्या सोयीस्कर झाल्यामुळे त्या हिशोबाने त्या हेतूने आपण त्यांच्याकडे ट्रीटमेंट देतो अशा सर्व सुविधा असून देखील आपल्याकडे अजून सुविधा येण्याची आपण विचार करतो आहोत आणि नक्कीच नक्कीच पुढील भविष्यात आपल्याकडे अजून प्रगत सुविधा येतील प्रगत डॉक्टर्स डॉक्टरांची संख्या आपण वाढवण्याचा विचार करतो आहोत अजून परीक्षा नीटच्या परीक्षा ते सर्व परीक्षेतून डॉक्टर्सची जास्त आपल्या देशाला गरज आहे असे मला वाटते